घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी एल पी जी सिलेंडर वापर करताना भरपूरशा सुरक्षेचे अवलंबन हे केले पाहिजे कारण की अगर जर आम्ही सुरक्षेचे अवलंबन केले नाही तर एल पी जी गॅसचा सिलेंडर स स्फोट होऊन खूप मोठी दुर्घटना व खूप मोठी हानीही होऊ शकते त्यासाठी सर्वप्रथम गॅस चालू करत असताना लायटर त्या नोझलवर ठेवणे व त्यानंतर गॅसची कॉक चालू करणे हा प्रथमतः करायला पाहिजे लायटर मारले असेल तर गॅस वर भांड्यात ठेवून अन्न शिजवले पाहिजे जास्त करून कुकरचा वापर आम्ही एल पी जी गॅससाठी केला पाहिजे कारण कुकरला खूप कमी गॅसचा वापर हा होतो व कुपर कुकरद्वारे लवकरात लवकर अन्न शिजतं आणि पोळ्या वगैरे करत असताना गॅसवर जास्त करून गॅसचा जो कॉक असतो तो कमी दाबावर असला पाहिजे त्यामुळे गॅसची बचतसुद्धा ही चांगल्या प्रकारे होऊ शकते